गेल्या काही दशकांमध्ये भारत अग्रेसर होत चाललाय बऱ्या प्रमाणात प्रगती करत आहे आणि या प्रगतीमुळे भारतामध्ये विविध पदांवर नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहे जसं आता फेसबुक यूट्युबचं हे वाढलेलं आहे फॅड वाढलेल आहे प्रत्येक जण यूट्युब वापरतो तर यूट्युबर म्हणून एक नवीन व्यवसाय झालाय म्हणजे आपण आपला स्वतःचा व्हिडिओ टाका आणि त्याला जेवढे लाईक्स मिळतात त्या आधारावर त्याला पेमेंट पण मिळतं तशी यूट्युबरची संख्या भरपूर वाढत चाललेली आहे त्यानंतर फेसबुकवर किंवा व्हाट्सॲपवर किंवा ट्विटरवर कंटेंट टाकण्यासाठी कंटेंट क्रिएटर एक पद निर्माण झालं आहे म्हणजे ते त्याद्वारे आपण पैसे कमवू शकतो कंटेंट्स क्रिएट करून ते लोकांपर्यंत पोहोचवून ते नंतर मग फॉलोअर होत राहतात त्यानंतर कॉमेडियन आता मनोरंजन पण पाहिजे जसंजसं लोकांचा व्याप वाढत चाललाय तर कॉमेडियन पण भरपूर नवीन नवीन येऊ लागलेले आहेत याच्यामध्ये हॉलीवुडमध्ये बॉलीवूडमध्ये टॉलीवूडमध्ये सर्वच ठिकाणी आणि स्टेज आर्टिस्ट पण भरपूर वाढत आहे मनोरंजनाचंच घेतलं तर जे आपले स्टेज आर्टिस्ट भरपूर तयार झाले आहेत त्यानंतर कॉम्प्युटरमधे सर्वजण कॉम्प्युटर रिपेअर करणारे साठीपण भरपूर कॉम्प्युटर रिपेअर करणारे म्हणा किंवा मोबाईल रिपेअर करणारे मोबाईलमधे नवीन टेक्नॉलॉजी बसवून देणारे असे भरपूर व्यवसाय चालू झालेत कारण सर्वच जण आजकाल लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय राहू शकत नाही तर मोबाईल वापरतो तो मोबाईल कधीकधी खराब होणारच आणि ते रिपेअर करणारे लोक पण लागणार तर ते आहे दुसरं जसजसं माणसाकडे पैसा येतो आहे किंवा बाहेर आपण जास्त माणसं बाहेर पडत आहेत सतत बाहेर पडत आहेत आणि लोकांकडे पण वेळेचा अभाव आहे त्यासाठी हॉटेल व्यवसाय पण चांगल्यापैकी चालतो आहे किंवा हॉटेल व्यवसाय म्हणा किंवा रस्त्यावर जे ठेले लावून खाद्यपदार्थ विकतात त्यांची पण संख्या वाढत चालली आहे गर्मी एवढी वाढते तर त्यासाठी लिंबू आणि वगैरे विकणारे पण भरपूर वाढत चालले आहेत म्हणजे भरपूर आता रस्ते का रस्त्यांचं काम चांगल्या प्रकारे होत आहे तर रस्ते त्या कामासाठी लागणारे गवंडी वगैरे मजूर त्यांची नोकऱ्या वाढत आहेत अशी भरपूर हे आहे ज्यामध्ये आपल्याला आता नवीन नवीन नोकऱ्या मिळत आहेत तसं आप आता भारत देश आपला संगणक नाही शास्त्रीय दृष्ट्या पण भरपूर प्रगती करत आहे तर शास्त्रज्ञांची संख्यापण वाढत चालली आहे जे मंगळ चंद्रावर जाणारे किंवा मंगळावर जाणारे या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी शास शास्त्रज्ञ वाढत चालले आहेत नवीन नवीन रॉकेट्स बनवणं किंवा आपला जो पोखरनचा ॲटम बॉम्ब बनवणं यासाठी लागणारे जे काही वेगवेगळ्या लेवलला काम करणारे लोक आहेत ते त्यांच्याही वाढत चालले आहे आजकाल लोक जास्त फ्लाईटनी प्रवास करायला लागलेत तर पायलट म्हणा किंवा क्ऱ्यू म्हणून जे काम करणार करणारे असतील तशा मुलामुलींच्या नोकऱ्याही वाढत चाललेल्या आहे तर सर्वच बाबतीमध्ये जसजसं भारत प्रगती करत आहे तसतशा नोकऱ्यांमधे नवीन नवीन पदे निर्माण होत आहेत